नमस्कार इंडिगो एअरलाइन्सच्याच ऑफिसमध्ये नंबर लागला आहे ना हां नमस्कार मला थोडी माहिती हवी होती पंचवीस डिसेंबरला आता ज सुट्टी आहे आम्हाला एक आठवडाभर तर त्या सुट्टीत आम्हाला थोडंसं शिकागोतून आम्ही निघणार ऑर्लोंडोपर्यंत जायचंय सुट्टीसाठी तर आम्हाला कुठलं विमान ॲव्हेलेबल असेल त्यासाठी जाण्यासाठी कुठलं सोयीचं पडेल आणि कशा मार्गानं आम्ही गेल्यानंतर ते याची जरा माहिती हवी होती आम्हाला हो ठीक आहे ठीक आहे हां चालेल नं म्हणजे साधारण एकदोन फ्लाइट्स ॲव्हेलेबल कुठल्या असतील ज्या आम्हाला सोयीच्या पडतील अशा आम्हाला पाहायच्या आहेत हां आम्ही एक सहाजण आहोत दोन लहान मुलं आहेत हां पाच पाच वर्षांच्या आतील मुलांसाठीचा प पूर्ण चार्जेस भरावे लागतात की त्यांना काही हाफ फेअर वगैरे असतं नाही पूर्णच तिकीट काढावं लागतं का बर बर बर बर पण मग मला टायमिंग वगैरे कळू शकेल का हां आणिक आम्हाला कुठं या किती वाजता यावं लागतं साधारण फ्लाइटची जी वेळ असेल त्याच्या आधी किती वेळ आम्हाला एअरपोर्टवरती पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी किंवा लगेज आमचं जर बरोबर असेल तर साधारण म्हणजे किती लगेज आम्ही अलाऊड असतं आम्हाला आणण्यासाठी त्याप्रमाणं आम्हाला पॅकिंग वगैरे केलं पाहिजे किंवा लिक्विड काही बरोबर असलं लहान मुलं आहेत त्यामुळं लिक्विड काही आण आणलं तर चालतं का नाही चालत हां हां आहेत आहेत आमच्या सगळ्यांची आधार कार्ड वगैरे आहेत तयार आहेत सगळ्यांचीच हां तो काहीच प्रॉब्लेम नाही आहे हां आणि तिकिटाचा दर वगैरे काय कळू शकेल का आम्हाला किती तिकीटं पडतं किंवा किंवा आत्ता आम्ही केलं तर काय तिकीट आणखीन एक पंधरा दिवसानंतर आमचं फायनल झाल्यानंतर तिकीट बुकिंग केलं तरी चालतं हां तेच तीच जरा माहिती हवी होती आणखीन साधारण तो विमानाचं टायमिंग जरी आम्हाला कळलं दोनतीन तर मग ते आमच्या सोयीनुसार आम्हाला जे कुठलं होईल ते बुकिंग करणं सोयीचं पडेल हां हां हां तिथे आम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल ना हं आधार कार्ड आणखीन आणि कुठले डॉक्युमेंट्स वगैरे लागतात त्याच्यासाठी म्हणजे काय की परत आम्ही लांबून येणार आहोत ना परत फेरी नको तेवढ्यासाठी आधी जरा चौकशी केली आहे आणि सहज ॲव्हेलेबल होऊ शकतील का आणखीन एक आठदहा दिवसांनंतर जर समजा मी बुकिंगसाठी आले तर कारण काय आहे पहिल्यांदाच विमानाचा प्रवास करतो आहे तसं बाकी बुकिंगचंसुद्धा म्हणाल तर तशी काहीच माहिती नाही आहे हां तिथे तुमचे लोक वगैरे असतील का हां बुकिंगसाठी आम्ही आल्यानंतर हां म्हणजे जे आम्हाला माहिती देऊ शकतील किंवा काहीतरी थोडंफार आम्हाला तिथे सजेस्ट करू शकतील कारण एकदम नवीन आम्ही आल्यावरती थोडंसं गांगरून गेल्यासारखं होतं ना हां त्यामुळे मग आठ दिवसानं कन्फर्म झाल्यानंतर मी डायरेक्ट येईन एअरपोर्टवरती तिथं तुमचे बाहेर लोक असतील ना त्यांना जर सांगितलं की असं असं आम्हाला बुकिंगसाठी जायचं आहे तर ते आम्हाला काही लागेल ती तिथे मदत करू शकतील ना हां बुकिंगसाठीच येणार डायरेक्ट हां आणि ते येताना आम्हाला काय काय काय काय डॉक्युमेंट्स घेऊन यावे लागेल बुकुंगसाठी हा आधार कार्डच्या झेरॉक्स आणाव्या लागतील ना हां सगळ्यांचे पण सगळे नाही सगळेच्या सगळे झेरॉक्स घेऊन येतेच आहे मी येताना एखाददुसरं डॉक्युमेंट समजा राहिलं तर तुम्हाला फक्त मोबाइलमधलं दाखवलं त्यावेळपुरतं तर चालू शकेल ना हां चालेल चालेल चालेल की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां हां आहेत ना ॲव्हेलेबल आहेत ना डिसेंबरला हां डिस पंचवीस डिसेंबरनंतर जायचं आहे हं ओके ओके ओके ओ चालेल चालेल चालेल ठीक आहे मी आपल्या हे धन्यवाद आपल्या सर्विससाठी ओके ओके थँक यू